हो आहे आमच्याकडे नेहरू जॅकेट अव्हेलेबल परंतु तुम्हाला म्हणजे हो हो पण कशासाठी पाहिजे वेडिंग अनिव्हर्सरीसाठी की आणखी सुद्धा दुसरा प्रोग्रॅम आमच्याकडे भरपूर आहेत मॅडम गुलाबी आहे ग्रीन आहे येल्लो आहे ब्लू आहे सगळ्याच प्रकारचे आहे आणखी तुम्हाला ज्या क्वालिटीचे पाहिजे त्या क्वालिटीप्रमाणे आहे त्यात कपडे पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे सिल्क आहे कॉटनचं आहे आणि सिंथेटिकमध्ये पण येते थोडे डिसायनर पण आहे तुम्हाला ज्या पद्धतीचं लागेल त्या पध्दतीचं ते पण भेटून जाईल मॅडम आणि त्यासाठी पण तुम्हाला नेहरू जॅकेट जर तुमच्या मापाचं फिटिंगच पाहिजे असेल तर तुम्हाला ते हो हो येऊ शकता आमचे दुकान म्हणजे माझं शॉप याचं उघडं राहते सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उघडं राहते मॅडम तुम्ही त्या काळा वेळेमध्ये येऊ शकता

हो सिल्क सिल्क कपड्यामध्ये भेटून जाईन मॅडम त्याचं दोन हजारापर्यंत होईल फक्त जॅकेट तुमचं सिल्कमध्ये घेतलं तर आणि दोन हजारामध्ये फक्त जॅकेट होईल मॅडम फक्त ते बाकी बाकीचं कुर्ता आणि जे तुम्ही टोपी वगैरे जे तुम्ही सांगितलं ते वेगळं त्याचे पैसे वेगळे लागेल तुम्हाला फक्त सिल्कचा कुर्ताच तुमचा दोन हजाराचा होईल तो सिल्कचा राहील आणि त्याचा कपडा ब्रँडेड आहे घातल्यानंतर चमक दिसेल त्याच्यामध्ये एक वेगळा लुक दिसेल तुमचा असा राहील आमचा आहे डी पी रोड लिहून घ्या डी पी रोड ड्रीमपार्क शॉप नंबर सोळा हिलप्लाझा बारकुली रोड अमरावती हो नेहरू जॅकेटमध्ये भेटून जाईल तुम्हाला आणखी हो कॉटनचेही जॅकेट हो कॉटनचे पण जॅकेट मिळतील सिल्कचे पण भेटेल आणि बिझिलीजीमध्ये पण भेटून जाईल डिझायनर पण भेटेन आणि सिम्पल पण भेटेन हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे